आम्ही ज्याला किती सांगितलं स यासाठी तर आम्ही त्याला तिकडनं काढून इकडे घातलं की काहीतरी करेल म्हणून पण आता असं करत असतं त्याला आम्ही त्याला घराकडे सगळे हे करून घेतो तरीसुद्धा तो ऐकतच नाही त्याच्या सोयीसाटी आम्ही सगळं पे हार्मोनियम आणि सगळी घेतली पण तो स्कूलमधून आला की त्याच्यानुसं मोबाईल चालू असतं त्यामुळे तरी प्रॅक्टिससुद्धा करत नाही तर

चालेल पो तो आता हे करत नाही तर ते त्यासाठी आम्ही काय करावं चालेल थँक्यू